आता आपला देश जो आहे तो लोकशाही प्रधान देश आहे आणि या लोकशाही प्रधान देशामध्ये प्रत्येक नागरिकाला स्वतःचा धर्म निवडण्याचा स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे मग आपण हिंदू असो ख्रिश्चन असो मुस्लिम असो सीख असो किंवा बौद्ध अ शकतो या सगळ्या धर्मांचा आपण आदर केलाच पाहिजे माझ्या दृष्टीने सगळे धर्म जे आहेत ना ते आपल्याला एकच शिकवण दे असत फग त्यांचे मार्ग हे वेगवेगळे असू शकतात परंतु लक्ष किंवा ध्येय त्यांचं एकच आहे प्रत्येक धर्म जो आहे ते तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्गाने ते शिकवत असतो आणि आपण जसं असे मोठे हो जातो अनुभवांनी आणि विचारांनी तसं जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला हे जाणत असतं की जीवनातले जे काही अंतिम सत्य आहे किंवा अंतिम ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तनामध्ये दिवसागणिक ही सुधारणाही करावी लागते तर प्रश्न असा आहे की धर्माचा व्यवसाय झाला आहे का तर धर्माची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये एक चांगला माणूस होण्यासाठी आपण प्रत्येक दिवस जपतो आणि स्वतःचा आनंद घेतो आणि आपल्या सभोवताली जे काही प्रत्येक व्यक्ती असेल त्या प्रत्येक व्यक्तीला जमेल त्या पद्धतीने आपण आनंददायक जीवन प्रयत्न करतो प्रामुख्याने मी हिंदू आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की हिंदू धर्म हा जगातील सर्वात उदारमतवादी असा धर्मांपैकी एक आहे त्या धर्मामध्ये तुम्हाला सर्वात योग्य काय आहे ते निवडण्याची परवानगीसुद्धा असते किंवा या धर्मामध्ये कुठलीही चांगल्या पद्धतीचं वर्तनाची अपेक्षाही त्या धर्मामध्ये तत्त्व सांगितलेली आहेत आणि जर धर्म आणि व्यवसाय जर आपण म्हटलं तर धर्म जो आहे तो आज जगामध्ये एक व्यवसाय देखील झालेला आहे याच्यासाठी अनेक वेगवेगळी कारणं आहेत लोकांची सध्याचं जीवनाची जगण्याची पद्धती आहे त्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये अनेक तणाव आहेत आणि त्या तणावांना सामोरं जाण्यासाठी आपण धार्मिक तत्त्वांचा आधारसुद्धा बऱ्याच ठिकाणी घेत असतो कारण आपण जीवन जगत असताना अनेक ठिकाणी वेगळ्या प्रकारची स्पर्धा करत असतो आणि आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अ प्रत्येक गोष्ट आपल्याला खूप जलद गतीने हवी असते आणि आपल्याला असं वाटता बीन जास्त प्रयत्न न करता कमीत कमी प्रयत्नामध्ये गोष्ट साध्य करावी पण आपण त्या शर्यतीमध्ये धावत असतो आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की आपण समाधान मानत नाही आपल्याकडे जे आहे ना त्यावर आपण समाधान मानत नाही आपला जो काही लोभ आहे लोभाची भावना आहे ती नेहमीच आपल्या गरजेपेक्षा जास्त असते आणि यामुळे निश्चितपणे तणाव हा निर्माण होत असतो तो तणाव हा अटळ असतो आणि मग या आपल्यातली भावनिक जी पोकळी असते आपण धर्माचा आधार घेतो त्या भावनिक पोकळीचा गैरफायदा जे आहेत ते धार्मिक नेते घेतात आणि त्या नेत्यांच्या भा प्रलोभन आपण बळी पडत असतो मग याच्यामध्ये काही काही वेळेस काही काही घटक जे आहे समाजातले ते स्वतःच्या मर्जीने एका विशिष्ट धोकादायक मार्गावर देखील चालत असतात अशा पद्धतीने कुठलं ध्येय साध्य करायचे मला जिंकायचे माझा धर्म खूप श्रेष्ठ आहे अशा पद्धतीने जे वक्तव्य केले जातात त्या ठिकाणी तिथे नेते लोक नेते मंडळी तुमच्या भावनिकतेचा तिथे आधार हा घेत असतात हे ज्या गोष्टी असतात या गोष्टीमुळं थोडंसं धर्माचा व्यवसाय हा तिथे झालेला आहे असं देखील मला त्या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आणि या अशा नेत्यांच्या वेगवेगळ्या कृतीमुळे धार्मिक नेत्यांबद्दलचा आदर जो आहे तो आदर देखील समाजामध्ये कमी होत आहे काही काही ठिकाणी मंदिरामध्ये आपण मंदिर असेल किंवा वेगळ्या ठिकाणी आपण भेट देतो धार्मिक स्थळांना तर ते भेट देण्यासाठी सुद्धा एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं की काही ठिकाणी आध्यात्मिक ठिकाणी जे असतं ते पैसे देऊन दर्शन दिलं जातं लवकर तुम्ही देवा पास दिला जातो खरं तर देवासमोर सग सगळीच माणसं समान आहेत पण हे आपण विसरतो त्या ठिकाणी तिथेसुद्धा आपण पैशाचा किंवा आपल्या पदाचा अधिकाराचा वापर करून लवकर दर्शन घेतो रांगेत अनेक लोकं उभी असतात पण आपण तसं करत नाही मग देव किंवा त्याच्या जवळ जाण्यासाठी आपण पैशाचा वापर करतो आणि त्यामध्ये आपण समाधान मानत असतो आणि आपण जर याचं चिंतन जर केलं ना व्यवस्थित रीतीने तर या स्थितीसाठी आपण स्वतःला देखील दोष देऊ दोष देऊ शकतो की आपण व्यक्ती म्हणून आपल्या कृतीमधून धर्माला व्यवसाय हे बनवलेलं आहे कारण आपली जी अपेक्षा आहे आपण त्याला लोभच म्हणूयात अपेक्षा एक गरजेपेक्षा पण जास्त आहे आणि त्यामुळं आपलं धार्मिक शोषण जे आहे ते होत असतं आणि आपला असं एक विश्वास आहे की आपण पैसा कमवला की जीवनात काहीपण साध्य करू शकतो सर्व काही आपण मिळवू शकतो पण ज्या दिवशी आपल्याला समजेल ना पैशानं काही जीवनातलं सगळं काही विकत घेता येत नाही किमान आनंद तरी आपण इतका पैशाने काही मर्यादेपर्यंत घेऊ शकतो पण अमर्याद आनंद आपण पैशाने घेऊ शकत नाही तो आपल्या समाधानावरच आपण तिथे घेऊ शकतो असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं